हं हे समर्थ आश्रम आहे का मी मुकुंद बोलतो आहे मला जरा शनीच्या साडेसातीबद्दल माहिती पाहिजे होती हो उपाय हवे आहेत मला हो वापरतो हो हं आपलं आश्रम कुठं येत आहे वेळ नाही माहिती आम्हाला आश्रमाची चालतं आहे चालतं आहे काय करतो आम्ही उद्या काय करतो आश्रमामध्ये येतो किती वाजता यावं आम्ही मग चालतं आहे चाल